माझ्या क्षेत्रामध्ये रामदेवबाबा हा खूप प्रसिद्ध कॉलेज आहे हा टॉपचे इंजीनियरिंग कॉलेज आहे तिथे माझा मित्र शिकत आहे आणि आणि तो घरी आणि तो जाऊन मी त्याला भेटलो तर तो मला त्याचे कॉलेजबद्दलचे एक्सपिरियन्स सांगत असतो तिथल्या टीचिंग फॅकल्टीबद्दल सांगत असतो खूप छान एज्युकेशन आहे तो असं मला नेहमी सांगत असतो